हॅलो हां मी रेश्मा बोलते आहे ॲक्च्युली मी थोड्या वेळाखाली एक कॅब बुक केली होती हां रेश्मा कंगळे हां याच नंबरवरून केली होती हो हो ओला टू ठाणे हां ॲक्च्युली तुम्ही टायमावर नाही आले त्यासाठी मला दुसरी कॅब सॉरी हां हां हां पण मला ती आता आणि मी ऑलरेडी तुम्हाला पे केलेले आहे फर्स्ट पे अँड बिफोर हां हां आता तो हां माझं तिकडे जाणं थोडं कॅन्सल झालं झालं आहे त्यामुळे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे आता चालेल म्हणजे कॅन्सल करू होऊ शकेल का अच्छा मग हां ते मी डायरेक हां ओला उबेर वरनंच बुक केले ओ ओला हां ओलाचाच होता त्यावरनं हां केलं होतं हो हो हो अच्छा हां पण मला आता तिकडे नाही जायचं आहे मला मी तो कॅन्सल केलं आहे ट्रिप हां आणि मी ऑलरेडी पे केलेले आहेत त्यामुळे हां तर तुम्ही मला हां ते माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून द्या हां तुमचे जे पण काही चार्जेस आहेत ते कट करा आणि बाकीचे मला माझ्या अकाउंटला रिफंड करा अच्छा

नाही नाही मला हां ती मी माझ्याकडं सगळं आहे गुगल पे फोनपे आणि पेटीएम वगैरे सगळं आहे प्लीज हां हां आणि मी कधी मला जरी कधी कुठे जायचं असेल ना मी तुम हां हां हां

हां थोडेफार तुमचे तुम्ही पैसे हे करून घ्या ना आणि मग नंतर हे करा हां थोडेसे तुम्ही हां तुमचे जे चार्जेस आहेत ते कट करा आणि बाकीचे तुम्ही मला रिफंड करा हां माझ्याकडे आहे ना पेटीएम पण आहे गुगल पे पण आहे आणि फोनपे पण आहे डायरेक्ट तुम्ही बँक अकाउंटमध्ये पण ट्रान्सफर नाही तुम्ही एक काम करा फोनपे ह्याला फोनपे आहे ना फोनपेला माझा हाच नंबर आहे तुम्ही फोनपे किंवा पेटीएमला करून टाका हां हां हां ॲक्च्युली मला हां ती माझी ट्रिप कॅन्सल झाली त्यामुळे हे करावं लागलं बाकी अच्छा सॉरी सॉ सॉरी आं त्यासाठी कॅन्सल केलं बुक केलं आणि परत कॅन्सल केलं एवढं हां हाच हाच नंबर आहे हां कॉल चालू ठेवून पण तुम्ही मला ट्रान्सफर करू शकता मेसेज येईल मी तुम्हाला सांगेन तसं हूं ठीक आहे ठीक हां थोडेफार तुम्ही तुमचे हे करून घ्या त्या ड्रायव्हरसाठी काही पण आहे त्यांची बॅ हां मी त्यांची बुकिंग घेतली आणि मग परत कॅन्सल केली हां तो माझा प्रॉब्लेम होता हां आता माझी ती ट्रिप कॅन्सल झाली आहे त्यामुळे मला कॅब कॅन्सल करावी लागेल हां हां हां हूं चालेल चालेल ओके काय प्रॉब्लम हाच नंबर आहे माझा फोनपे हां हां तुम्ही हा रिफंड करा ओके थँक्यू